हॅलो राजपूत हॉटेल सर मी एक ऑर्डर केली होती जेवणाची भात पोळी आणि भाजी पोचली नाही सर आतापर्यंत नकारली का तुम्ही त्याची ऑर्डर तपासून मला सांगान की ऑर्डर कधीपर्यंत येणार बा म्हणून प्लीज सर थोडंसं लवकर कारण मला भूक लागली आहे आणि आमच्या घरी मेहमान पण आले आहेत तर प्लीज सर थोडीशी लवकर तुम्ही आपली सर्व्हिस करून द्या